हा नमस्कार कोण बोलत आहे आपण बरं बरं बोला बोला हो हो अगदी बरोबर अगदी बरोबर आमच्या या दुकानामध्ये आपले मनःपूर्वक स्वागत बोला बोला बरं बरं हो हो नक्कीच आपल्याकडे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वस्तू आहेत चांगल्या कॉलिटीच्या दर्जेदार वस्तू आहेत आणि नामवंत कंपन्यांच्या वस्तू आहेत हो हो अगदी घरामध्ये लागणाऱ्या अगदी ए टू झेड वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहेत बरं हो हो हो हो हो हो सगळं सगळं हे तर धान्य आपल्याकडे आहे आणि चांगल्या उच्च प्रतीचं आहे तांदूळ काय गहू काय हा अतिशय चांगल्या कॉलीटीचा आहे आणि विशेष म्हणजे आपण शेतकऱ्यांकडून तो डायरेक्ट आपल्या दुकानामध्ये मागवलेला आहे हा त्यामुळे तो आहेच आणि तुम्हाला जर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तर आपल्याकडे एक स्वतंत्र विभाग आहे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी आणी त्याही चांगल्या दर्जेदार नामवंत कंपन्यांच्या वस्तू आहेत हो हो हो हो हो अगदी अगदी कपड्यांमध्येसुद्धा चांगल्या कॉलीटी आहेत कारण आता आपण आपण हा माल बराचसा आता गुजरातवरून मागवतो आणि त्याच्यामध्ये व्हरायटी आहेत धागा चांगला आहे आणि विशेष म्हणजे आम्ही डायरेक्ट त्या कंपनीतून माल मागवतो त्यामुळे त्याचा एक रेट आहे ना तो आपल्या आपल्याकडे रिझनेबल आहे बाकी बाकी दुकानांच्या तुलनेत तो भाव आपला रिझनेबल आहे नाही नाही जनरली आपल्याकडे रेट हा फिक्स्ड ठेवलेला आहे पण त्याच्यामध्ये आपण एक खरेदीचं प्रमाणानुसार आपण पर्सेंटेज वाईज काही सूट देतो त्याच्यामध्ये

नाही जसं जसं तुम्हाला शक्य होईल तुम्हाला रोखीने पैसे द्यायचे असले तर रोखीने द्या तुम्हाला चेक द्यायचा असेल तर चेक द्या तुम्हाला आर टी जी असने द्यायचे असले गूगल पेने द्यायचे असले कोण कोणत्याही माध्यमातून तुम्ही पैसे पेड करू शकता त्याबद्दल आमचा काही म्हणणं नाही आहे हरकत नाही आहे

नाही आमचं हे शॉप जे आहे सुपरमार्केट जे आहे ते सातही दिवस म्हणजे आठवड्याच्या सातही दिवस चालू असतं त्याच्यामध्ये आम्ही आम्ही काय केलेलं आहे काही स्टाफला सोमवार ते शनिवार याच्यामध्ये रजा देतो वीकली ऑफ आणि मग त्यांना आम्ही रविवारी तो स्टाफ आमचा अव्हेलेबल असतो त्यामुळे रविवारीसुद्धा आमचं नियमितपणे म्हणजे ज्या टाइमिंगला इतर दिवशी असतात त्याचप्रमाणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच वेळेमध्ये चालू असतं हो हो जर जर आपली खरेदी चालेल ठीक आहे ठीक आहे मी पाठवतो पाठवतो त्या ॲड्रेस पाठवा आपला ॲड्रेस पाठवा मला पाठवतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके ओके